मला फुलं आणि झाडांची खूप आवड आहे आणि त्याच्या संगतीत वेळ घालवणं हे मला शांतता समाधान आनंद मिळतो या सवयीमुळे मला निसर्गाशी जवळीक साधता येते आणि जीवनात शा मनाला शांतता मिळते खरंतर प्रत्येक झाड आणि फुल हे निसर्गाचं आपल्याला एक देणंच आहे त्यांच्या वाढीच्या प्रक्रियेमध्ये म्हणजेच त्यांना पाणी घालणं खत घालणं तण काढणं उन्हापासून संरक्षण करणं त्यांचं ही सगळी प्रक्रिया म्हणजे माझ्यासाठी एक ध्यानधारणा आहे आणि हे करताना माझं मन शांत होतं आणि जीवनातले विच गडबड विचार मनातले हे सगळं थोड्या वेळासाठी तरी विसरायला मदत होते मला झाडं आपल्याला न बोलता बरंच काही शिकवतात सातत्य संयम निस्वार्थ देणं ही ते या गोष्टी ते आपल्याला शिकवतात फुलं फुलण्यासाठी काही दिवस काही आठवडे शे प्रतीक्षा करावी लागते ही प्रतीक्षा म्हणजेच आपल्याला शिकवते की उशीरा का होईना आपल्या मेहनतीला यश मिळतंच हे एक चुन जीवनाचं सुंदर तत्त्वज्ञानच आपल्याला झाडांकडून शिकायला मिळतं माझ्या घरी मी काही फुलझाडं लावले आहेत औषधी वनस्पती आहेत आणि काही शोभेची झाडं पण लावले आहेत त्यांना दररोज पाणी घालणं त्यांचे वाळलेली फुलं पानं काढणं हे सर्व मला खूप आनंद देतं या झाडांना येणारी फुलं ही आपल्या जीवनात रंग भरतात फुललेल्या गुलाबाच्या फुलांपासून मन प्रसन्न होतं जसं जास्वंद मोगऱ्याचा सुवासाने घर भरून जातं ही फुलं आपल्याला पूजेसाठी सजावटीसाठी आणि कधीकधी तर औषधोपचारांसाठीही उपयोगी पडतात म्हणूनच माझ्या मते प्रत्येकाने आपल्या घरात किंवा अंगणात काही झाडं लावायलाच हवीत जी लहान मुलांमध्येही आणि ही झाडांवर प्रेम करण्याची सवय रुजवली तर नक्कीच पर्यावरणाचं महत्त्व जाणून त्या तेही झाडांचं रक्षण करते